मराठी भाषा ही इंडोनेशी ही युरोपीय भाषा कुळातील एक भाषा आहे मराठी ही भाषाच्या मराठी ही भाषाच्या बावीस अधिकृत भाषांपैकी एक आहे मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा राज्याची सहधिकृत भाषा आहे दोन हजार बा एक दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतात मराठी भाषकांची एकूण लोकसंख्या सुमारे चौदा कोटी आहे मराठी भाषा असं मराठी भाषा मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे मराठी भाषा भारताच्या प्राचीन भाषांपैकी एक असून महाराष्ट्राची प्राकृतिक आधुनिक रूप आहे मराठीचे वय सुमार सुमारे चोवीस वर्ष आहेत महाराष्ट्र हे मराठी भाषकांचे राज्य म्हणून मराठी भाषेला वेगळे महत्व प्राप्त झालेले आहे आजतागायत मराठी भाषेतून अनेक श्रेष्ठ साहित्यकृती निर्माण केलेल्या आहेत आणि त्यात सातत्यपूर्ण रीतीने भर पडत आहे